खरं पाहायला गेलं तर आमचा धर्म हा आम्हाला आरोग्याची काळजी घेण्यास शिकवतो तर तुम्ही म्हणाल असं कसं तुमचा धर्म तुम्हाला काळजी घेण्यास कसं काय शिकवतो तर आमचा जो हिंदू धर्म आहे त्या धर्मामध्ये जे काही मराठी महिने आहेत त्या महिन्याच्या ह्याच्यानुसार सुद्धा आमच्या आरोग्याची काळजी घेतली असते जसं की आता आमच्याकडे चातुर्मास सुरू झाला आहे चातुर्मासामध्ये आम्हाला वांगं आणि कांदा खायचा नसतो का खायचा नसतो का तर चातुर्मासामध्ये पावसाळी वातावरण असते कोंदट हवामान असते त्यामुळे वांग हे वायतोळ असल्यामुळं ते पचत नाही कांदासुद्धा थंड गुणधर्माचा असतो त्यामुळं कांदाही पचत नाही म्हणून ते कांदा आणि वांग खाल्ला जात नाही या चार महिन्यामध्ये अशा प्रकारे आमची धर्म आम्हाला शिकवण देतो म्हणजे ते धर्माने लागदून दिलेले नियम आहेत नियम आहेत म्हणजे ते आपल्या आरोग्याशी निगडीत आहेत म्हणून आपण तो एक नियम आहे म्हणून पाळतो त्या त्या दृष्टिकोणातून आपण आपल्या आरोग्याची काळजीच करतो असा आम्हाला आमचा धर्म त्यातून शिकवल्या जातो